आम्ही जिथं राहतो आहे तिथं सांगली सिटी आहे आणि इथं क खासही रुग्णालय ठीक आहेत आणि इथं भरती व्हायचं म्हटलं तर प्रत्येकाची फॅसिलिटी वेगवेगळी आहे प्रत्येकाची फेस असं ती कमांड देतात राहणी राखणं रा म्हणजे भरती झाल्यानंतर प्रोसेस काय काय असतात प्रत्येकाची वेगवेगळी आहे स्वच्छ राहणं हॉस्पिटल नंतरनं बेडवरती कसं कसं काय काय ठेवायचं ते परत जशी हे झाली अनुराधा हॉस्पिटल भारती हॉस्पिटल ह्यांची एक एकेकांची क्लास आहे म्हणजे भरती ते राहण्याची सगळं सोय क्लास आहे भरती झाल्यानंतर खाणं पिणं जे भरती झालेलं आहेत त्यांना खाणं पिणं कसं राहायचं ते स्वत ही देतात ॲडमिट वेडमिट केल्यानंतर आणि परिसरात आमच्या इथं खूप सारे आहेत भरती कारण की आमच्या वड मित्राच्या वडिलांचं पप्पा झालं तर तसं त्यानंतर ए कुल्लोळी हॉस्पिटल आहे त्या तिथंही तसंच झालं होतं तिथं एवढं फॅसिलिटी काही चांगली नाही आहे तिथं सगळं स्वच्छ एवढं काय नसतंय भरती व्हायचं म्हटलं तर असं विचार करूनच जाय लागत आहे कारण की कुठं काय आहे पैसे किती घेतात एका भरतीला म्हणजे भरतीला आय सी यूमध्ये जर जरी टाकलेत भरती जरी केलीत तुझं पैसे हॉस्पिटलचं ख खर्च पूर्ण टोटल आणि बघायला लागत आहे सगळे आसपासच्या सगळे हॉस्प मग बघाय लागत आहे बघूनच सगळं व्यव व्यवस्थित करा लागते कारण की दुसऱ्या मा दुसऱ्या माणसं म्हणतात ह्या इथं घेऊन जाऊ नका इथं चार्जेस जास्त आहे पलीकडे घेऊन दुसऱ्या हॉस्पिटला घेऊन जावा आमच्या ओळखीचे डॉक्टर आहेत त्या तिथं घेऊन जावा तिथं चार्जेस कमी घेतील तिथं पी एफ पी ए म्हणजे ते वरचं असते ते सगळं येसआ इ एस आय सी ए कट होत आहे कट झाल्यानंतर तिथं क्लेम होत आहे क्ले क्लेम झाल्यानंतर तुमचं पैसे वाचतील असं ती सांगत असतात त्यामुळं भरती व्हायचंच इथं हॉस्पिटल आहेत पण एकेका एकेएकांच्यापाशी कमी आहेत थोडी फीस वगैरे कमी आहे आणि एकेकांच्यापाशी जास्तच आहे फीस वगैरे जास्त आहे त्यामुळे भरती करायचं म्हटलं तर भारती एक विद भारती विद्यापीठ एक कमी कमी स्वस्तात बसतं तर त्यानंतर अनुराधा हॉस्पिटल त्या एक तिथं आहे अडचणी म्हणजे असं लई जणांना भेटू देत नाहीत एका टायमाला दोघं जणांनाच ती एक चांगली गोष्ट आहे कारण की खूप गर्दी झाली की पेशंटला त्रास होतो